काही राजकीय लोकं असेही राहतात जे आपल्या फायद्यासाठी राजनी राजकीय तणाव निर्माण करतात आणखी धर्माचा एकच वापर करतात जसे हिंदू मुस्लिमचं हिंदू मुस्लिममध्ये तणाव घालणे आणखी आपलं प्रॉफिट झालं पाहिजे म्हणून झगडे करवणे धर्माच्या हितामध्ये बोलणे जे दुसऱ्या धर्माच्या बद्दल काही पण बोलणे हे मला नाही आवडत आणखी अशीही किती राजकीय लोकं असतील ज्यांनी धर्मांच्या धर्मां च्यासाठी धर्माच्या याच्यानेच लोकांला हे केलं आहे भडकवलं आहे आणि त्यांची तेच फायदा असते की लोकं जास्तच प्रमाणे आपल्या हितामध्ये येते आणखी त्यांला जास्त प्रमाणे वोट मिळतील म्हणून ते लोकं धर्माचा वापर करतात आणि मला तर असं वाटते की जास्त प्रकारे धर्माचाच वापर करूनच राज राजकीय तणाव निर्माण होते